हॅलो सर काही पूर्वी थोडावेळ अगोदर मी तुमच्या हॉ हॉटेलचे रिव्हयुज पाहिलेलेत आणि मी त्यावरून एक ऑर्डर प्लेस केलेलं पनीर शोरमा आणि ते मी स्वीगी थ्रू ऑर्डर केलेलं पण काही वेळानंतर पाहिलं ज्यावेळेस स्वीगी मला ऑर्डर द्यायला आलं तर मला ते अजिबात आवडलं नाही कारण बिकॉज ते खूप सौबीसौबी झालेलं आणि ते अजिबात चांगलं टेस्ट करत नव्हतं आणि त्याचे फार वाईटही वास येत होतं तर मला हे प्रोडक्ट परत रिटर्न करायचं आहे तर तुमचे जे पण इन्फॉर्मेशन आहे मी ती फिलअप केलेलं आहे पण मला परत ते दिसत नाही आहे तर प्लीज मला तुम्ही रिटर्न करण्याची पॉलिसी सांगणार थँक्यु